आता मी तर एक गावात राहतो आता शहराच्या तुलनेत आमच्या गावचं आरोग्यसेवा तर गावचीच असणार म्हणजे जे आमचे पूर्वज होते त्यांच्याकडून पुढे सरकत आलेली जी औषधांचा ज्ञान आहे तोच आमच्या जे गाववाले आहेत छोटे मोठे उपचार ते पण करतात त्याचे औषध जे आहे ती ते जंगलात जातात ते शोधून आणतात ते आम्ही वापरतात काही छोटं मोठं आजार असलं तर ते ठीक करण्यासाठी त्यांचं औषध चांगलं असतं तेच घेतात आम्ही तेच दुसऱ्यांना पण सांगतात त्यांच्याकडे असे आहे मा आता स्वतः माझ्या आजोबाच वापर दुसऱ्यांना देतात औषधं वगैरे त्यांची जी औषध आहे ना ते खूप लाभदायक आहे असे दुसऱ्यांकडून पण कळता येते कारण ते स्वतः येऊन आजोबांना सांगतं की याच्यावरून मला खूप फरक पडला आहे आणि मी ठीक होतो आहे आता शहराकडून उपाय म्हणजे उपचार घेता येतो असं पण आहे आणि जर आम्हाला अजून आधुनिक भेटतो आहे उपचार आणि खूप मोठा जर काय झालं तर आता समजा कुणाला खूप मोठा कॅन्सर झाला किंवा खूप पाय कट झाला की हाताला खूप मोठा माल लागला कुठून किंवा अपघातात सापडला तर शहरात तर जावंच लागतो कारण गावच्या उपचारांनी तो काय ठीक तर होणार नाही आणि एवढा मोठा उपचार करण्यासाठी आधुनिक जी व्यवस्था आहे ती शहराची तीच आपल्याला खूप करून वापरावे लागते आणि जी शहराची जी आधुनिक वापर आहे ते आमचं जर गावाच्या जवळ आली तर आम्हाला खूप वापर करण्यात येईल ती सुविधा जी निवडायला आम्हाला खूप बरं पडेल आता आता काय या काळाचे लोक आमच्या पूर्वजांवर एवढं विश्वास तर करत नाही की त्यांच्या यांनी त्यांचा जो उपाय त्यांनी बरं होणार सगळं ते ते सांगतात ते बरोबर आहे असं तर आता सगळ्यांचा मेंदूच बदलला आहे म्हणून आता सगळे तर वळलेच आहे आधुनिक याच्याकडे म्हणून ते पण आता शहरात जावे जायचं असं दुसऱ्यांना पण सल्ला देतात म्हणून आता सगळ्यांकडून तो सल्ला भेटतो म्हणून सगळे लोक आता शहरात जाय जाणं हेच खूप असं वापर करतात म्हणून आता तेच आहे आता पण गावाचं असं पण लुप्त होत चाललं आहे औषधांचा ज्ञान आणि जे शहराचे लोकं आहेत ते आमच्या गावाकडे येतात आणि तुमचं काय तो ज्ञान आहे तो आधुनिकचा आणि आधीचा ते जंगलाचे वनस्पती त्यांचं औषधं ते आम्हाला सांगा असं म्हणून सांगतात आणि ते लिहून घेऊन जातात वगैरे आणि जे आमचे स्वतः गावचे आहे ते काय करत नाही ते सांगतात आम्ही शहराकडे गेले पाहिजे शहरातलं शिकलं पाहिजे वगैरे आणि जे आमच्या गावाचे आहे ते काय करत नाही गावात जो ज्ञान भेटतो ते तर काय गाववाल्याकडून घेत पण नाही ते त्यांना कायतरी आधीचे लोक ते काय पण बडबडत असतात काय पण सांगतात पण एवढं लक्ष नाही देत असं समजून ते निघून जातात शहरात आणि ते शहराचे लोकं आहेत त्यांना समज आहे की जे गावात जे लोक आहे त्यांना निसर्गाबद्दल खूप ज्ञान असतो म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो पाहिजे आणि निसर्गाचं ज्ञान आपण आपल्याकडे घेतलं पाहिजे असं विचार त्यांच्या मनात येतो म्हणून ते पण येतात आमच्याकडे म्हणून मला खूप आव बघायला आवडतं की माझ्या आजोबाकडून तो ज्ञान या सगळ्यांकडे जातो आहे ते त्यांना असं ते कधी पण कुणाला आले तर नाही नाही म्हणत ते येतात सगळ्याना सांगतात बसवून की कसं काय करायचं म्हणून आणि ते ज्ञान वाटतात हां जर आरोग्य सुविधा लाभ घेण्यासाठी आम्ही शहराकडे वळण्याचा प्रश्न जो आहे हां आम्ही जाऊ शकतो जर खूप मोठा कायतरी झालं अपघात तर जावंच लागणार नाहीतर तो इकडे घरी राहून या बरोबर सुविधा न असताना काय पण नाही करू शकत म्हणून आपण शहरात तर जावंच लागतो आताच्या वेळी तर कारण जो आधीचा जो होता काळ त्यांच्यात जो त्यांच्यात जी सुविधा होती त्यांच्यात एवढे अपघात पण नाही घडायचे आणि जर घडले तर त्यांच्याकडे एवढे औषधं किंवा उपचार असायचे ज्यामध्ये ते एवढा मोठा उपचार पण करू शकतो